राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील जर फरक म्हटला तर ग्रामीण भागामध्ये आज ही एकत्र कुटुंबपद्धती चांगल्या पद्धतीने आनंदाने गुण्यागोविंदाने राहताना आपल्याला आढळून येते मात्र शहरी भागामध्ये तीच एकत्र कुंड कुटुंबपद्धती नसता विभक्त कुटुंबपद्धत अवलंबली जाते शहरी भागामध्ये सर्व सोयीसुविधा जरी असल्या तरी सुद्धा एकमेकांशी भेटीगाठी होणं संभाषण होणं एकमेकांची विचारपूस करणं याबाबतीत शहरी भाग हा मागासलेला वाटतो शहर ग्रामीण भागाच्या तुलनेने ग्रामीण भागामध्ये जरी सोयीसुविधा नसल्या तरी सुद्धा लोक अतिशय आनंदाने गुण्यागोविंदाने प्रेमाने आपुलकीने एकमेकांची चौकशी करतात एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात तर हा प्रमुख फरक शहरी भाग आणि ग्रामीण भागमध्ये आपल्याला आढळून येतो एकंदरीत सोयीसुविधा जर बघितल्या तर शहरी भागामध्ये जास्तीचे आढळतात तिथे दवाखा हॉस्पिटल्स आहेत महाविद्यालयं आहेत नामांकीत शाळा आहेत ग्रामीण भागात ते जरी नसलं तरी सुद्धा विद्यार्थी अभ्यास करून स्वयं अध्ययनाच्या माध्यमातून स्वतःचं जीवन कल्याण स्वतःचा जीवनविकास साधू शकतात